पाण्याची गरज ही सर्वांनाच असते पाण्याची गरज ही सर्वात जास्त त पिण्यासाठी असते आणि पाण्यामुळे आता हिवा उन्हाळ्याचा महिना चालू आहे तर उन्हाळ्यामध्ये आपली जी बॉडी आहे ती खूप पाणी म्हणजे बॉडीला लागत असतं शरीराला पाणीच पाहिजे असतं डिहायड्रेशन खूप होत राहतं उन्हामुळे तर आपण घरात तरी बसलो कुठे बाहेर तरी नाही गेलो तर पाण्याची गरज आपल्याला पाणी तर आपल्या शरीराला पाहिजे म्हणजे पाहिजेच हर एका एका घंट्याला आपल्याला एक लिटर पाणी तर हवंच असतं बॉडीला आणि ते नाही प्यायलं तर म्हणजे आणिक थकवा या ने निर्माण होतो आपल्या बॉडीमध्ये आणि ही झाली तर पिण्याची गोष्ट पाणी आपल्या द रोजच्या जीवनामध्ये जर आपण बगायला गेलो तर पाणी आपल्याला वापरायसाठी लागतं कोणतेही काही भांडी वगैरे धुवायचे असेल कपडे वगैरे धुवायचे असेल तर आपण त्या पाण्यानेच धुतो आपल्याला अंघोळ करायला पाणी जास्त लागतं वापस हं तुम्हाला कोणतं घर वगरे बघाई बनवायचं असंल तर त्याला पाणी पण लागतं वापस म्हणजे पाणी सर्व्याच सर्व्याच ठिकाणी आणि आता तर पा पाण्यामुळे म्हणजे पाणी जर एक दिवस नाही आलं तर क घर पूर्ण त्या घराची काही हाल होते पाण्या पाणी नसल्यामुळे त ते त्यांनाच माहिती आहे कारण की नाही तर पाणी एकमेकांकडून शेजाऱ्यांकडून पाजाऱ्यांकडून मागावं लागतं आणि पाणी हे खूप जीवनावश्यक वस्तू आहे म्हणजे जीवनावश्यक आहे पाणी खूप तर पाण्याचा जपून वापर केला पाहिजे पाणी जास्त सांडायला नाही पाहिजे आता साऊत इंडियामध्ये जास्त लोकांना पाणी भेटत नाही आहे तिथं एकेक महिना किंवा अशी गोष्ट ऐकली होती की मी पाचसहा दिवस तिथे पाणी म्हणजे मिळत नाही पाचसहा दिवसाच्यानंतर पाणी येतं तर विचार करा ते कसे पाणी वापरत असतील किती पाण्याचा एकदम पुरेपूरपणे एकदम वापर करत असतील जिथे आपल्या इथं पाणी रोजच येतं तर मग इकडचे लोकांना पाण्याची किंमत समजत नाही आत इथे पण दोन दिवस पाणी नाही आलं तर तेव्हा त्यांना किंमत समजे तर पाण्याची किंमत ही खूप जास्त आहे म्हणं पाण्याची किंमत केली पाहिजे आणि पाण्याला खूप जपून वापरलं पाहिजे